हॅलो सर मी शिवनंदा बोलते आहे मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे तुमच्याकडे वेळ आहे का दोन मिणिट पि मला पी एम के वी वाय अभ्यासक्रमात नावनोंदणी करायची आहे तर या कोर्सविषयी तुम्हाला काय माहिती आहे त्याच्याबद्दल तुमच्याशी थोडीशी मला चर्चा करायची आहे मला हा कोर्स करण्याची खूप इच्छा आहे तर तुम्ही मला या कोर्सविषयी थोडीशी माहिती द्या मी नांदेड शहरामध्ये राहते तर हा कोर्स कुठे केलेला चांगला आहे आणि कोणाकडे केलेला चांगला राहील तुम्ही कोणाकडे केला होतात आणि तुमचा काय अनुभव आहे ते पण मला थोडंसं सांगा